आमच्या गावामधेच दवाखाना आहे नर्स डॉक्टर पण आहेत इतर सर्व औषध दिले जाते जास्त प्रमाणात कोणाचा हात तुटला पाय तुटला कोणाला ऑक्सिजन लावायचं असलं त्या वेळेस आम्हाला बाहेरगावी जावं लागते नाहीतन तशी सुविधा सर्व आमच्या गावामध्येच आहे